महाराष्ट्राला भेट देणारे पर्यटक स्थानिक हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रप्रकारांची खरेदी करण्यास उत्सुक असतात राज्यातील विविध भागात विकसित झालेली हस्तकौशल्ये पर्यटकांसाठी आकर्षणाचा मोठा केंद्रबिंदू ठरतात खालील महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि पर्यटकांमध्ये मागणी असलेली हस्तकला प्रकार दिले आहेत पैठणी पैठणी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध हातमाग साडी असून ती रेशीम आणि जरीच्या नाजूक नक्षीकामाने सजवलेली असते नारायणपेठ आणि इरकल साड्या हलक्या आणि दररोज वापरण्यास सोप्या असलेल्या या साड्या स्थानिक आणि परदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत हिमरू आणि माशरू वस्त्र मघु मुघलकालीन प्रभाव असलेले हे कापड वस्त्र शाही स्पर्श देणारे असते कोल्हापुरी गोधडी हाताने शिवलेली गोधडी कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेले ऊबदार ब्लँकेट पर्यटक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात